अरे काय तू काम करते का बघते की नाही काही काम करते की नाही कसं पण काम करते तू किती वर्ष झाले तू काम करते आहे काय झालं काय ते पंखे साफ करत नाही ते काचा बघ काचेवर किती घाण पडली आहे सर्व वादळ झालेलं तुला माहिती आहे ना वादळ झालं की घाण आणि कचरा आलेला माती आलेली आहे आम्ही स्वतः साफ केलं ती माझी मुलगी आणि मी आणि तू तू फक्त पगार घ्यायला येते पगार वाढवा पगार वाढवा पगार वाढवा किती वेळा पगार वाढवायचा

अरे महागाई काय तुला एकटीलाच महागाई झाली का मला नाही महागाई झाली मला कोण पगार देतो काम करायचं नाही काम क अरे काचांवर घाण किती आहे ते वरती ते कोळ्याची जाळी झालेली आहे काही बघते की तू काही एखादा नुसता ते मुंसिपाल्टीचे लोकं कसे झाडू मारतात रस्त्यावर बघत नाही काही नाही तसंच चाललं आहे तुझं अरे तर वेळ केव्हा येणार पुढची वेळ केव्हा कुठल्या तारखेला येणार आहे काय कुठली टाईम देणार आहेत की असेच

अरे पुन्हा पुसून तो पुन्हा जास्त पुन्हा पुसेल तू म्हणशील अरे हे साहेब माझं असं झालं मला ड डबल मेहनत झाली मला पगार वाढवा मला दिवाळीला साडी नाही दिली मला बोनस नाही दिला मला मिठाई नाही दिली कामाच्या नावाने शून्य काय तीस तीस वर्ष झाली तू काम करते आहे माझ्याकडे काय बोललो मी अरे तू ॲडजेस्ट कर ना मी कुठे करू ॲडजेस्टमेंट मी कोणा तुला तू म्हणशील तुम्ही ॲडजेस्टमेंट करा म्हणजे मी पण झाडू मारू मी पण हे करू ते करू उद्या तू बोलशील अरे पगार नाही वाढत माझ्याबरोबर झाडू मारायला या नाहीतर लादी पुसायला या असं होतं काय केव्हा आता हे जाऊ दे काय माहिती आहे अरे कधीकधी अरे कधीकधी काय तुला नेहमीच असं येते तुला दाखवू का उद्या तू येशील तुला दाखवेन मी काय काय तू डुक प्रताप करून ठेवले आहे ते हां हां हां आणि असं म्हणू नको मग मला पगार वाढवा हे वाढवा ते वाढवा आणखी काय काय काय किती वेळा सांगायचं तुला एक काम कर तू उद्या सकाळी लवकर ये आणि मी सांगेन ती ती काम तू करून दाखव मला मग असं म्हणू नको साहेब हे माझ्याकडे काम होणार नाही मला घाई आहे माझी मुलं शाळेत जाणार आहे हे आहे ते आहे नखरे नाही पाहिजे तुझे आता एवढे दिवस वर्ष झाले तू काम करते म्हणून तुला मी ठेवतो आहे कामावर